हॅलो बी एस एन ऑफिस का मग ते काम चालू आहे रस्त्याचं तिथं वायर तुटली डी सी पी नं तर तु्ही आला तुम्ही आण्यासाठी माझी लाय लेडलाईन चालू होईल मग त्यासाठी तुम्ही आला तर बरं होईल मग पत्ता आदर्श नगरमध्ये आहे आदर्श नगर बार्शी नाका इथे आहे लवकरात लवकर आलं तर बरं होईल माझा मोबाईल लँनलाईन चालू होईल घरातलं म्हणजे सुविधा बर सुविधा चालू होईल